भारतातील भौगोलिक परिस्थिती अगदी वेगवेगळी आहे म्हणजे हिमालयासारखे उंच पर्वत भला मोठा समुद्रकिनारा तर वाळवंट असे सगळे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच भारतामध्ये हवामानसुद्धा प्रत्येक ठिकाणी बदलत असतं वेगवेगळं असतं हिमालयासारख्या पर्वतमय प्रदेशामध्ये प्रचंड थंडी बर्फ हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण कमी असणं हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळतं तसंच ते लेह लडाखमध्येही जम्मू कश्मीर ह्या प्रदेशातसुद्धा असंच थंडीचंच वातावरण मध्य प्रदेशामध्ये थंडी आणि उन्हाळा दोन्ही ऋतू समसमान असतात असं आपल्याला म्हणता येईल समुद्रकिनाऱ्यावर मात्र दमट हवामान असतं आणि तिथे आर्द्रतेचं प्रमाण नेहमी जास्त असतं कोकण किनारपट्टीवर पाऊस खूप पडतो पण दमट हवामानामुळे आर्द्रता असते त्यामुळे उकडण्याचं उन्हाळा जाणवण्याचं प्रमाण तिथे जास्त असतं राजस्थानच्या वाळवंटामध्ये अर्थातच रखरखित वाळवंट असल्यामुळे तिथे उन्हाळा तीव्र असतो चेरापुंजीसारख्या किंवा मेघालय आसामसारख्या प्रदेशामध्ये प्रचंड पाऊस त्यामुळे तिथल्या मोठमोठ्या नद्यांना पूर आलेले आपण नेहमी पाहातो असं खूप वेगवेगळं हवामान आपल्या भारत देशामध्ये आहे